कार्यशाळा मी अटेंड केलेल्या आहेत तिथे वेगवेगळे पदार्थ अनेक बायका वेगवेगळ्या तऱ्हेने करून आणतात जे पदार्थ आम्ही शिकलेले असतो कदाचित त्यात काही सुधारणा असतात काही कमतरता असतात काही त्रुटी असतात पण मला एक गोष्ट मात्र तिथे शिकायला नक्कीच आवडली ती म्हणजे डिश डेकोरेशन घरी जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा डिशचं डेकोरेशन फारसं आपण करत नाही पण मला तिथे मात्र ते नक्कीच बघायला मिळालं आणि त्या बायकांच्या कल्पकतेला मी मनातल्या मनात सलाम केला